जसं चित्रपट आपल्या भावना मांडतात तसं चित्रपट संगीत जे आहेत किंवा चित्रपटातली गाणी आहेत ते सुद्धा आपल्या भावनांचा एक प्रकारे आरसाच असतो त्यामध्ये भरपूर प्रकारची गाणी आहेत जसं की ह आनंदी आहेत किंवा मग उदास गाणी आहेत किंवा पार्टीसाठीची गाणी आहेत तर म्हणजे जुन्या चित्रपटांमध्ये उदास गाण्यांची संख्या जास्त होती असं दिसून येतं आहे तर या अशा गाण्यांपैकी एक विशेष असं कुठले गाण्याचा प्रकार असा नाही आवडत मला पण मला सर्व प्रकारची गाणे आवडतात मला विशेषतः गाण्याच्या चाली आवडतात मग त्याच्यामध्ये शब्द शब्दांचं एवढं महत्त्व नाही देत मी गाण्याची चाल एखादी आवडली मग ते गाणं कुठलंही असू दे असं म्हणजे उदास असू दे किंवा आनंदी गाणं असू दे किंवा एखादं पार्टी साँग असू दे तर ते मला आवडतं पण म्हणजे एक विशेष असा प्रकार काही नाही आहे की जो म्हणजे हा मला आव अगदी आ म्हणजे हाच प्रकार आवडतो किंवा याच प्रकारची गाणी मला ऐकायला आवडतात हां पण मला जुनी जी ऐंशी नव्वदच्या दशकातली किंवा सा सत्तरच्या दशकातली जी गाणी आहेत ती आवडतात त्यातही उडत्या चालींची गाणी जास्त आवडतात